खेळांमध्ये महिला म्हणजे खेळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या देशात आजच्या युगात खेळावर द पूर्ण संपूर्ण जग चालत आहे त्यामध्ये आपल्या पूर्ण संपूर्ण देशात विविध प्रकारचे खेळ हा होतात खेळ आहेत त्यामध्ये पुरुष हे तर असतातच खेळांमध्ये महिला देखील खेळांमध्ये असतात खूप सारे खेळ आहे जसे की बॅडमिंटन टेनिस आहे क्रिकेट आहे फुटबॉल आहे कबड्डी आहे हॅ वॉलीबॉल आहे असे खूप सारे खेळ आहेत ज्यामध्ये महिलाही हा खेळ खेळतात आणि उच्च स्तरावर हे स्थित पण आहे यामध्ये महिला ही उपेक्षित गटां गटांमध्ये असतात यांना सरकारी किंवा मोठ्या प्रमाणावर ह्यानं सूट दिलेली जाते यांना चांगलं खेळांमध्ये दाखवणं आणि एक चांगली सुटका फक्त महिलांसाठी दिलेली जाते जसे की जसं पुरुषांना दिलेले वेळ किंवा दिलेले कार्य जेवढे कठीण असतात तेवढे महिलांना नसतात महिलांना थोड्या ह्याच्यामध्येस आणि त्यांना जास्त त्रासदायक न होता ते खेळांमध्ये उत्तेजित क्रमांक काढतात व त्यांना मिळतातही तर खेळांमध्ये महिला

आहेतच येणाऱ्या कितीतरी पिढी पुढे महिला जसे की मेरी कॉम बॉक्सिंगमध्ये झालेले आहेत स्मृती मानधना ॲज अ क्रिकेटर हे आणि विविध असे महिला आहेत की ज्यांनी भारताचा आपल्या आपल्या देशाचं नाव उच्च स्तरावर नेलेला आहे व त्यांना अभिमान आहे त्यांचा की ते ह्या खेळामध्ये खूप चांगलं प्रदर्शन दाखवून आपल्या सर्वांचा नाव रोशन करतात